महाराष्ट्र राज्याबाबतीत बोलायचं झालं तर इथं सगळ्यात जास्ती जी लोकसंख्या आहे ते हिंदू धर्म मानणारे आहेत त्याच्या खालोखाल मुसलमान लोकं आहेत जैन लोकं आहेत काही थोड्या प्रमाणामध्ये शीख लोकं देखील आहेत बौद्ध लोकं आहेत तसंच काही ख्रिश्चन आणि पारसी लोकंदेखील आहेत असं असलं तरी सुद्धा सगळेजणं खूप चांगल्या पद्धतीनं एकत्र नांदत असतात आणि सगळ्यांचे वेगळे वेगळे सण आहेत चालीरिती आहेत परंपरा आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं जतन केलेल्या आहेत अगदी आपण हिंदू धर्मामध्ये जरी बघितलं तरी प्रत्येक गावानुसार क्षेत्रानुसार या चालीरिती वेगळ्या वेगळ्या असतात आणि लोकं सणवार खूप उत्साहात साजरे करतात आपण गणपतीचा जर उत्सव बघितला तर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आपण म्हणू शकतो अगदी भक्तिभावानं लोक अकरा दिवस गणपतीची पूजा करतात आणि बरेच उपक्रम देखील तेव्हा राबवले जातात त्याचप्रमाणे होळी दिवाळी देखील तेवढ्याच उत्साहात आपल्या इथं साजरी केली जाते आणि काही छोटे छोटे सण आहेत जसे श्रावणामधले आहेत जे विशेषतः स्त्रियांसाठी आहेत पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा घरातली कामं खूप असायचे आणि बाहेर पडायला त्यांना तेवढा वेळ मिळायचा नाही तेव्हा अगदी काही छोटे खेळ असतील किंवा एकत्र येणं असेल ह्याच्यासाठी पूर्वीपासून या परंपरा चालत आलेल्या आहेत आणि आता देखील इथे आपण बघतो की अगदी इंटरनेटच्या काळात सुद्धा सगळे लोक एकत्र येऊन हे साजरे करत असतात